आपल्या भागात जर आपण बघितलं तर सर्वाधिक उत्पन्न म्हणजे जास्त लावणारे पीक कपाशी गहू मका तसेच अद्रक आपण जर बघितलं तर या वर्षी सर्वात जास्त नफा देणारं पीक म्हणजे अद्रक अदर्कीला आपण या वर्षी बघितलंच होतं वीस हजारापर्यंत भाव गेला होता म्हणजे पीक कोणतंही लावा ज्या प्रकारे भाव आला त्या प्रकारेच विकलं जातं अदर्कीला मेहनत खूप आहे खर्च खूप आहे म्हणजे औषध मारणं डवरा आणणं सोडणं त्याच्यानंतर औषध खतं सोडणं निंदणं खुरपणं अदर्कीला खूप खर्च आहे पण त्यामागे नफाही मिळतो त्यामुळे लोक अद्रक लावतात त्यानंतर दुसरं पीक जर आपण बघितलं तर आपल्याकडे सर्वाधिक कपाशीचे पीक जास्त घेतल्या जाते कपाशी का घेतल्या जाते कपाशीला खर्च कमी आहे म्हणजे आहे थोडाफार पण जास्त खर्च नाही जास्तीत जास्त आपल्याकडे कपाशी लावल्या जाते कपाशीला खर्च आहे त्यामागे नफाही चांगला राहतो त्यानंतर उन्हाळ्यामधे आपण पीक बघितलं तर आपल्याकडे मका गहू हे पीक जास्त घेतल्या जातं कारण कमी पाण्यामधे येणारं पीक म्हणजे कोणतं मका आणि गहू हे दोन पीक आपल्याकडं उन्हाळ्यामधे जास्तीत जास्त घेतल्या जातं